मी काय म्हणत होतो बघ आपण कितीतरी दिवसापासून मूवीला जाऊ मुवीला जाऊ असं बोलून राहिलो होतो पण ना तर तुला वेळ मिळून राहिला होता नाही मला वेळ मिळून राहिला होता तर मी काय म्हणत होतो जर उद्या तुझ्याकडे वेळ असेल किंवा तुला तुझी काही हरकत नसेल तर उद्या आपण मूवी बघायला जाऊ का मी असं ऐकलं आहे की एक दशावतार म्हणून मूवी आलेला आहे आणि खूप चांगला मूव्ही आहे तर उद्या आपण जाऊ शकतो का मूव्ही बघायला दुपारी ठीक आहे तुला जर दुपारी वेळ नसेल तर मी असा विचार करतो की साडे नऊ वाजता सायंकाळी जर गेलं साडे नऊ ते बाराचा शो तर तुझ्यासाठी पण योग्य राहील माझ्यासाठी पण माझे पण कामं होऊन जाते आणि तू पण फ्री राहशील आणि मेन गोष्ट म्हणजे दुपारी कसं वेगवेगळे लोक तुझ्या परिचयाचं मिळू शकते किंवा माझ्या परिचयाची मिळू शकते त्यामुळे सायंकाळचं जर गेलं तर असं कोणी आढळण्याची भीती आपल्याला राहणार नाही किंवा आपण कोणाला आढळण्याची भीती आपल्याला राहणार नाही आणि मूव्हीही खूप चांगला आहे असं मला म्हणजे ऐकण्यात आलं आहे तर मूव्हीही आपण खूप चांगल्या तऱ्हेने बघू शकतो एन्जॉय करू शकतो तर तुझी काही हरकत नसेल तर आपण थोडंसं म्हणजे नंतर वेळ मिळेल नाही मिळेल तू बिजी राहशील मी बिजी राहील आणि उद्याचा दिवस आ आहे तर बघून घेऊ न आपण तर चाललं जाऊ